गणित जास्त विषय आवडायचा कारण तो असा होता की त्यामध्ये आकडेमोड करत होते आणि आकड्यांचा खेळ जास्त असायचा गुणाकार भागाकार वजाबाकी अधिक करणे तर हे आकडेमोड करण्यात जो आनंद मिळतो तो कुठल्याच विषयात मिळत नव्हता म्हणून मला तो सर्वात जास्त विषय आवडीचा होता